मला मराठी असल्याचा किंवा मराठी बोलण्याचा आभिमान वाटतो माझा मराठी बोलु कौतुके याचा मला अभिमान वाटतो कारण मराठी भाषा अशी आहे की त्यामध्ये मार्दवता आहे आपुलकी आहे प्रेम आहे त्यामुळे मला मराठी भाषा खूप आवडते आपण जाऊया का आपण बसूया का आपण जेऊया का आपण या द्याल का आपण घ्याल का आपण आपल्या येण्याने आम्हाला आनंदच होईल अशा प्रकारचे मराठीमधील वाक्य आपणाला फार साजेशी वाटतात गोजिरी वाटतात तेव्हा संतांची अभंग स ओव्या भजन भारुड यामध्ये मला खूप रस आहे